हां प्रणाली बोलते आहे मी हां हां काही नाही बघ कसं आहे वातावरण तिकडे होय हं होय

हो या आठ दिवसामध्ये इकडे पण तसंच चाललं आहे आणि लहान मुलांना पण इथं म्हणजे जास्त त्रास व्हायला लागला आहे सगळा ऊन्हाचा आधी पाऊस होय आधी पावसाळ्यात थोडं फार म्हणजे असं आधीसारखं वातावरण राहिलेलंच नाही आहे ना केवढ्या लवकर इतका कडाक्याचा ऊन्हाळा चालू झाला आहे होय इथे म्हणजे असं

झालं होय इथ असं परकीट पर्टीक्युलर असे टाइमिंग दिलं आहे म्हणजे ह्या टाइमिंगचं तरी लहान मुलांनी वगैरे कुणीच बाहेर पडू नये जास्तीत जास्त असं ऊन्हाचं म्हणजे तापमान त्यांनी दिलं आहे इथं न्यूजला वगैरे पण सांगायला लागले आहेत इथं झालेलं नाही होय नाही तर प्रत्येक वर्षी असं होय प्रत्येक वर्षी महापूर वगैरे असतो तेव्हा इतक्यापर्यंत जात आहे यावेळी पाऊसच नाही त्यामुळे हे म्हणजे उन्हाच्यावेळी इतका ताण बसतो आहे ना

त्यामुळं पाय नाही इथं लहान मुलांना जास्तकरून असे गालगुंड असं साथ आली इकडे कोल्हापुरात तरी आहे भरपूर त्यामुळं असं जपायला सांगितलं आहे त्यांना आणि पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं असं काही दक्षता दिल्या आहेत इकडे पेपरमध्ये वगैरे प्रॉब्लेम आहे होय इकडे पाणी पण नाही आहे म्हणजे या भागात फुलं एकदोन दिवस आड पाणी येत आहे ऊन्हामुळं

हां हां ठीक आहे

होय वाढणार कमी नाही आहे होत आणि हे लवकरच चालू झाल्यामुळे सगळ्यांनाच त्रास व्हायला लागला आहे या गोष्टीचा होय म्हणजे स्कीन प्रॉब्लेम म्हण किंवा बाकीचा थकवा वगैरे हे सगळंच वाढायला लागलं आहे ना प्रत्येकाचंच घरातून बाहेर पडणं म्हणजे आता अवघड झालं आहे खूप

आणि नारळ पाणी वगैरे हेच ठेवायला पाहिजे चालू फक्त उन्हामुळे इतके आजार झाले आहेत इथे

काही नाही हेच की वातावरण चेंज झालं आहे म्हणून म्हणलं बघूया विचारून तिकडे कसं आहे सगळं

नाही आणि विकनेस हा प्रत्येकाला जाणवायला लागला आहे ह्या पूर्ण उन्हामुळे आधी कसं पाऊस म्हणजे थोडाफार का होईना दिवसभरात पडत होता ज्या त्या महिन्यात जे ते ऋतू हो येत होते पण आता असं सगळं झाडं वगैरे सगळंच कमी कमी प्रमाणात झाल्यामुळे त्याच्यावर पण परिणाम झाला आहे ना सगळा पाऊस तरी कसा प होणार म्हणजे काही प्रमाणात माणसांमुळेच झालं आहे गं हे

परिणाम होतो आहे होय हं आणि त्यामुळं पण म्हणजे भाजी वगैरे सगळंच सगळ्यावरच परिणाम होतो आहे ना महागाई वगैरे एवढ्याशा वातावरून होय ठीक आहे ते हां हां